माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी एक मध्यमवर्गीय कुटुंबामधून येतो माझे आई वडील एकदम साधे आहेत आई वडील एका कपड्याच्या दुकानामध्ये काम करत होते आता ते रिटायर्ड आहेत आई पण असं एकदम गृहिणी आहे घरी बायको आहे मुलं आहे मुलं पण मराठी शाळेमध्ये जातात मी थोडं म्हणजे परमनंट कुठेच नाही आहे पण मध्ये मध्ये आपले सरकारी सर्वेचे वगैरे कामं करतो सरकारी सर्वेमध्ये जसं आता मोदीजीनी जे बारा हजार रुपयांमध्ये शौचालयं गावोगावी केले तर त्याच्यानंतर त्याचा आढावा घेण्यासाठी काम केलं त्यानंतर शाळा ज्या आहेत स्वच्छ विद्यालय पुरस्कार जे आपलं भारत सरकार देत देतं पाच सहा वर्षापासून मध्ये दोन वर्ष बंद होतं कोरोनामुळे तर त्या शाळांमध्ये जाऊन त्याचा खरोखर आढावा घेणे की खरंच तेथील स्वच्छता व्यवस्था बरोबर आहे की नाही आहे किंवा म्हणजे तिथल्या मुलांना खरंच त्याचा फायदा होतो आहे की नाही होतो आहे मुला मुलींसाठी वेगळी शौचालयं आहेत की नाही आहे असतील तर खरंच त्याचा वापर होतो की नाही होत मुलांना काय वटतं वाटतं ते कचरा कुठे टाकतात कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली जाते अशा विविध विषयांवर मी मुलांशी पण बोलत होतो स्वत जाऊन त्याचे फोटो काढत होतो आणि त्याचा आढावा देत होतो तर त्याच्या आमच्या आढावाच्या अनुसार ते कोणत्या शाळांना पुरस्कार द्यायचा आहे ते ठरवलं जात होतं तर अशा प्रकारची सरकारी कामं आम्ही करतो भरपूर कामं आहेत पाण्याचं पाण्याचे आधी भरपूर आधी केलेलं जसं जे आपले जल संचयनाचे कार्यक्रम झाले महाराष्ट्रामध्ये सरकारने भरपूर पैसा त्यात गुंतवला तर त्याचा खरंच फायदा झाला आहे की नाही झाला आहे जल जीवन मिशनवर काम केलेलं आहे त्याच्यानंतर बल बलबीर पाशा म्हणजे पूर्वी ज्या वेळेस एच आय व्ही एडस भरपूर जास्त होता त्यावेळेस आम्ही प्रॉस्टिट्यूटसला जाऊन देखील भेटलो आहे ते कधी आणि कसा कंडोमचा वापर करतात काय केलं पाहिजे लोकांमध्ये जागरूकता कशी आली पाहिजे लोकांशी पण जाऊन बोललं पाहिजे जेव्हा तुम्ही सेक्स वगैरे करता तेव्हा कंडोम वापरत वापरता की नाही वापरत असे सामाजिक विषयांवर आम्ही भरपूर काम केलेलं आहे आणि मला त्याचा अभिमान वाटतो कारण पैसे कमवण्याबरोबरच मी काहीतरी आपल्या लोकांसाठी समाजासाठी गावांसाठी काहीतरी चांगलं काम करत आहे ह्याचं भरपूर मोठं समाधान मला मिळतं काम करताना तर आणि दुसरं माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मला एक तर लोकं लोकांशी प्रेमाने बोलायला लोकं जोडायला भरपूर आवडतात कोण कोणत्याही व्यक्तीला किंवा प्राण्याला कुणालाही आपल्यामुळे जरा पण दुखापत झाली नाही पाहिजे किंवा कुणालाच आपण दुखावलं नाही पाहिजे ह्याची काळजी मी नेहमीच घेतो माझ्या समोरच समजा आता मी कुली जरी घेतला कधी तरी पण कुलीला जेवढं दिलं तेवढंच सामान मी माझ्याबरोबर पण घेईल आणि पैसे देतो आहे म्हणून त्याचा गैरवापर करणार नाही त्यानंतर भरपूर भागांमध्ये सायकल रिक्शा असतात तर त्याच सायकल रिक्शामध्ये मला बसायला बिलकुल आवडत नाही कारण माझं वजन का मी दुसऱ्याला देऊ पण दुसरं हे असं पण होतं की म्हणजे त्यांचा त्याच्यावरच त्यांचं पोट चालतं आहे तर त्यासाठी मी कधी कधी ती रिक्शा घेतो आणि ते जेवढे पैसे सांगतील त्याच्यामध्ये कोणतीही घासाघीस न करता ते जेवढे पैसे बोलतील की एवढे लागणार आहे इथे जायला तर ते मी त्यांना देतो कारण आपण भाजी घेताना जसं कमी जास्त पैसे करतो तसं आम्ही मी त्याच्याबरोबर कधीच करू शकणार नाही तर एवढंच मी बोलू शकतो मी भरपूर संवेदनशील आहे आणि सर्वांशी मिळून मिसळून वागणारा माणूस आहे